एक बायकर म्हणून खराब रस्ता असेल तर गाडी स्लो चालवणे शिग्नल असेल तर शिग्नलची खबरदारी घेऊन गाडी चालवणे समजा जो तिन्ही साईडला आपण समोर चालत असताना झाडे झुडपा असतात त्या साईडनं थोडंसं लक्ष देऊन थोडीशी गाडी स्लो चालवणे आणि ते स्लो गाडी चालवत असतना समजा कोत कोणता वन्य प्राणी कुठून येतो आहे का काही म्हणजे त्याश त्याच्या असे सावट दिसतात का असं म्हणजे थोडंसं लक्ष करून आपण ते सामोरं गाडी सावधगिरी बाळगून चालवतो